मी मराठी कशी शिकलो खरंच ह्या प्रश्नाची गरज आहे सध्या कारण आता एक नोटीस केलं तर लहान लहान मुलंसुद्धा हिंदी इंग्लिश बोलण्याचं जास्त प्रिफेड करतात मी मराठी शिकलो म्हणण्यापेक्षा मी मराठीतच जन्मलो हे म्हणणं योग्य ठरेल कारण माझा जन्म कुडाळ तालुक्यात झाला आहे कुडाळ तालुका सिंदुधुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्र श्टेट राज्य महाराष्ट्र आता सुद्धा तुम्ही नोटीस केला असाल की मी मराठी बोलतो आहे पण त्यामध्ये इंग्लिश शब्द जास्त वापरतो आहे कारण आपण आपल्याला सवय झाली आहे इंग्लिशची आता इंग्लिश नाही इंग्रजी ॲक्चुली आता परत ॲक्चुली शब्द आला ह्या गोष्टी अशाच वाढत जाणार आहेत कारण मराठी खूप आपण पाठी सोडत चाललो मराठीचा वापर कमी झाला आहे कुठच्याही स्माट फोनमध्ये मराठी टायपिंग करायचं झालं म्हणजे मराठी लिहायचं झालं तर आपल्याला मराठी जोडाक्षरं करताना कंटाळा येतो म्हणून आपण इंग्लिशमधून मराठी टाईप करतो हा फरक आहे सध्या मराठी भाषा खरंच बोलायला खूप छान आहे आणि आपल्याला माहितीच असेल लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी खरंच बोलतोय का आपण माझा मराठीचा अनुभव खूप चांगला आहे अनुभव चांगला म्हणजे मी जन्मच इथे झाला आहे त्यामुळे लहानपणापासनं मराठीतल्या गोष्टी गाणी संस्कृती हेच बघत आलो आहे आणि ह्यात खूप आनंद आहे जो आपल्याला इंग्लिश हिंदीमध्ये मिळत नाही म्हणजे तुम्ही मेट्रो सिटीमध्ये गेलात पुणे मुंबई दिल्ली किंवा अदर ठिकाणी तर तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिशच प्रिफेड करावं लागतं तुम्ही तुमच्या मराठी भाषेत बोललात किंवा तुमच्या बोलीभाषेत बोललात म्हणजे आमची मालवणी ही बोलीभाषा आहे तर तिकडे बोललात तर खूप कमीजणं तुमच्याकडे लक्ष देतात पण जे लक्ष देतात ते आपली माणसं असतात एवढं नक्कीच लक्षात ठेवा ज्यावेळी आपण कुठेतरी बाहेर मेट्रो सिटीत जातो आणि मराठी किंवा आपल्या बोलीभाषेत बोलतो तर ते डायरेकली येऊन विचारतात मी जर सपोज मालवणीत बोलत असलो तर ते डायरेकली येऊन विचारतात ए खयचो रे तू काय म्हणतं हय कसा का आपुलकी वाढते आपली जी बोलीभाषा असते आपली जी मराठी भाषा आहे त्यामुळे त्यामध्ये बोलल्यानंतर आपुलकी वाढते कुठचाही अनोळखी माणूस आपल्याशी लगेच कनेक्ट होतो ही खूप चांगली गोष्ट आहे मी स्वतः मुंबईत काम करतो त्यावेळी मी अनुभव घेतला आहे की ज्यावेळी मी मुंबईमध्ये असतो आणि मी मालवणीमध्ये बोलतो तर अनोळखी माणूस का असेना ट्रेनमध्ये असेल कुठेही असेल डायरेकली येऊन विचारतो आहे खयचो तू काय गाव खयचा तुझा हय काय करतं हय कसा का म्हणजे माझी त्या माणसाची तोंडओळखही नसताना माझ्याशी तो माणूस फ्रँकली बोलतो म्हणजे बिनधास्तपणे बोलतो त्याला आपुलकी वाटते माझ्याशी बोलायला आणि काहीही ओळख नसताना आम्ही आमच्या गावापासनं आमच्या घराण्यापर्यंत सगळं शोधून काढतो फक्त बोलण्यावरनं आणि ही आमच्या भाषेची खासियत आहे आणि ही भाषा अशीच चालत रहायला पाहिजे आणि अशीच मोठी व्हायला पाहिजे सध्या तुम्ही बघितलंत तर आपण कॉनव्हेंट स्कूलला सगळ्यांना ॲडमिशन देतो तर त्या मुलांचे वांदे असे होतात की पाचवीनंतर सुद्धा त्यांना मराठी वाचता येत नाही माझं एवढंच मत आहे की पाचवीपर्यंत तरी निदान मराठी ही बोलीभाषा किंवा राष्ट्रभाषा आपली जी मराठी आहे महाराष्ट्राची भाषा तर ती भाषा सगळ्यांच्या सगळ्या शाळांमध्ये शिकवली जावी निदान त्यांना वाचता आणि लिहिता तरी यावी कारण हिंदी आणि मराठीमध्ये लिहिण्यात जास्त फरक नाही आहे फक्त उच्चारण्यात आहे लिखाण सेमच असतं आपलं त्यामुळे मराठी भाषा ही सगळ्यांना आलीच पाहिजे जे महाराष्ट्रात राहतात तरच आपली ब भाषा आपण जपू शकतो कारण महाराष्ट्राची संस्कृती मराठी भाषेतच आहे बाकीच्या भाषांमधून आपण एक्सप्लेन करायला गेलो तर तेवढी ती नाही होणार पण महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे आणि ती तशीच चालू राहावी एवढीच इच्छा आहे थँक्यू